बरं ड्राइवर आपलं भाडं किती झालं बघा जरा सतराशे का ठीक आहे पाहतो मी काय म्हणतो मा माझ्याकडं कॅश तर नाही आहे तर तुमच्याकडं काय कुठलं दुसरा ऑपशन असेल तर बघा गुगल पे किंवा पेटियम माझ्याकडं तर कॅश तर नाहीच आहे तुम्हाला कॅश हवी असेल तर मग थोडा वेळ थांबायला लागेल मग बाजूला मी बँकेत जरा ए टी एम आहे तिथं जातो तिथून कॅश काढून आणतो आणि तुम्हाला मग पे करतो किंवा दुसरा तुमच्याकडं काय ऑपशन असलं तर ते सांगा तसं करू आपण